हा कल्यानी कसं चाललं आहे हां नवरात नवरात्रीचंच बोलायला फोन केला होता म्हटलं इथं काय चालू आहे काय नाही हां तुम हो आमच्या पण मंडळाचा खूप मोठा कार्यक्रम आहे इकडे ये नवरात्रीला दांडिया खेळू आपण हो आमच्याकडं पण कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आता गरब्याचे जे दोन तीन तास सलग गरबा करणार ना त्यांना काहीतरी प्राईज देणार आहे ते

मग काही नवरात्रीची काही शॉपिंग वगैरे केली की नाही हां अजून भरपूर दिवस आहे अगं अजून पाच सहा दिवसात खूप काही करू शकतो आपण शॉपिंगला जायचं का आता परत आता इथं एक स्टॉल लागला आहे खूप छान चनिया चोली भेटते तिथं काय सांगू तुला आपण उ आपण उद्या उद्या लगेच भेटू आपण उद्या लगेच भेटू आपण

पण आपल्या आपल्या बजेटनुसार आहे ना हा तुझ्या तुझ्या कोणी कोणत्या एका मैत्रिणीने घेतले आहे तिथे काही कपडे हां आणि आपण कोणत्या ठिकाणी जायचं सोबत दांडिया खेळायला अच्छा अच्छा ते मालपाणी लॉन्सला वा का मी ऐकलेलं आहे ते खूप छान होतं फ्री आहे वाटतं महिलांसाठी अजून पाच सहाजणी जमा करून आपण जाऊ शकतो हा त्या शीतलला सृष्टीला वैष्णवीला सांगायचं का

मी काय म्हणते त्यांना आपण शॉपिंगला बोलवून घे आपण सोबत शॉपिंग करू म्हणजे आपले नाही मी मी तर काय उपवास नाही धरला माझं नाही लक्षात राहात नाही तो उपास आहे आहे अजन तू एक दिवस ये ना आमच्या मंडळात मी एक दिवस तझ्या घरी येईन नाही आमचा आमच्या इकडं धमाकेदार कार्यक्रम होणार आहे तू ये एक दिवस हा तिथं तर जाणारच आहे पण आमच्याकडं पण ये तू आमच्या मंडळात येऊन पाहायचं एकदा आम्ही दरवेळेस करतो कार्यक्रम खूप छान होतो ह्यावेळेस खूप मस्त कार्यक्रम आहे ए एखाद्या दिवशी कसं काय उद्या परवा जमलं तर ये हां ठीक आहे ठीक आहे उद्या निघायच्यावेळेस मला कॉल करा आपण जाऊ हो ठीक आहे ठीक आहे